तुम्हाला पर्यटनाची आवड आहे का आणि तुमच्या आठवणीतील एक प्रवासवर्णन सांगा हो मला पर्यटनाची किंवा प्रवास करण्याची खूप आवड आहे तर मी माझ्या आठवणीतला एक प्रवास म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी जानेवारीमधे मी पुणे ते उज्जैन असा प्रवास केलेला महा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाल म्हणून जे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे तर तिथे जाण्याचं आमचं निश्चय होता तर तिथे प्रवास एक चांगल्या प्रकारे व्हावा या दृष्टीने आणि रेल्वेचा प्रवास होता तर आम्ही सातआठ जणांचा आमचा ग्रुप होता तर माझ्या मित्राने तीन एक महिन्यापूर्वीच रेल्वेचं बुकिंग केलेलं स्लीपर कोच लवकर बुकिंग केल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे सीट वगैरे मिळाली आणि बुकिंगही कन्फर्म झालं त्यानंतर आम्ही आमचा आठ जणांचा ग्रुप आम्ही उ पुणे ते उज्जैन असा चांगल्या प्रकारे प्रवास झाला त्यानंतर तिथे उज्जैनला गेल्यानंतर मुख्य म्हणजे राहण्याची एक व्यवस्था म्हणून आम्ही हॉटेल मधे चौकशी वगैरे करून बऱ्याच ठिकाणी एक हॉटेल फिक्स केलं तिथे राहण्याची चांगल्या प्रकारे सोय होईल असं बघितलं आणि तिथे एक दिवसासाठी राहण्याचा प्लॅन केला त्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही मुख्य म्हणजे महाकालेश्वरचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर तिथे त्या भागात बरेचसे मंदिरं आहेत तर ते फिरण्यासारखे आहेत तर तिथल्या एका स्थानिक माणसाने सांगितलं की जर तुम्ही तांदूळ भर तांदळाचं पोतं भरून जर घेऊन गेला आणि प्रत्येक देवळामध्ये एक एक तांदूळ जरी ठेवत गेला तर तरीसुद्धा ते तांदूळाचं पोतं संपेल पण उज्जनमधले ती मंदिरं जी भर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर त्यांचं दर्शन घेणं म्हणजे त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ती एक संपणार नाही पण पोतं एक वेळ संपेल अशाप्रकारे ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या भागात क्षिप्रा नदी आहे तर उज्जैन हे पाहण्यासारखं एक ठिकाण आहे कुठच्या पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं एक ठिकाण आहे त्याचप्रमाणे तिथे फिरण्याच्या दृष्टीने गाड्या वगैरे पण उपलब्ध आहेत तिथे हॉटेलचे वगैरे पण व्यवस्था आहे आणि एक प्रकारे हा पहिल्यांदाच मी हा एक चांगल्या प्रकारे प्रवास केला असं वाटला आणि कुठशाही प्रकारचा त्रास वगैरे झाला नाही आणि अशाप्रकारे एक उज्जैनचं महाकालचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं तिथेच त्या भागात वेगवेगळे फिरण्याचे ठिकाण उदाहरणार्थ कालभैरवाचं वगैरे देऊळ आहे त्याचप्रमाणे सांदीपनी ऋषीचा आश्रम आहे म्हणजे पुराण काळापासूनची अशी प्रसिद्ध आणि खूप महत्त्व असलेली अशी ठिकाणं ती आहेत तर प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी त्या भागात दर्शन घेऊन यावं फिरावं आणि असं मला वाटतं की पर्यटनामुळे आपल्याला जो आपण नेहमी काम कामात असतो किंवा जो स्ट्रेस असतो तर तो पर्यटन वगैरे करून आला नंतर प्रवास करून आल्यानंतर किंवा फिरल्यामुळे आपल्या मित्रांबरोबर वगैरे तो दूर होतो आणि आपल्याला पुढे पुन्हा काम करण्यासाठी एक उर्जा ताकद मिळते आणि एक प्रसन्न वाटतं ते त्यामुळे प्रत्येकाने पर्यटन करावं महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी असं फॅमिलीसोबत किंवा मित्रांबरोबर फिरायला जावं असं मला वाटतं